तर एका महिन्यापूर्वी एका रॅन्डम ॲप्लिकेशनवरनं मी मॉस्कुटो बॅट ऑर्डर केली होती तर ती मॉस्कुटो बॅट दिलेल्या वेळेवर तर आली माझ्या घरी ऑर्डर झाली डिलीवर झाली तर तिथे दिलेलं होतं इन्स्ट्रक्शनमध्ये की तुम्हाला एक तास तरी त्यांना चार्जिंगवर ठेवायचं आहे एक तास चार्जिंगला ठेवली मग त्यानंतर मी पाहिलं त्याला उपयोग करून बघितला त्याचा पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्यानी एकही मच्छर मारला नाही गेला आणि वरतून फक्त आवाज येत होता आणि ते वायब्रेटही होत होती ती बॅट तर मग मला थोडं वोट वाटलं की म्हणजे त्याच्यात काय फॉल्ट आहे ते बरोबर चार्ज नसेल झाली किंवा काही पहिलं तर असंच मला संशय पण मी त्याला परत चार्ज केलं दहा पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं वगैरे त्याला चार्जिंगवर ठेवलं मग परत त्याला मी वापरुन बघितलं तर त्याचा काहीही फायदा नाही झाला काहीच नाही अजून मग वरुन मला वाटलं की काहीतरी ह्याच्यात प्रॉब्लेम आहे मग मी त्यांच्याशी बोललो ॲप्लिकेशनवाल्यांशी कंपनीशी तर ते लोकं म्हणाले की एकदा जो डिलीवर झाला तर मग ते रिटर्न नाही कर करता येत तुम्हाला आणि नाही त्याचं रिफंड होईल तर हा माझा खूप अत्यंत वाईट अनुभव ठरला